नमस्कार हां हां प्रियांका अगं मी तुझ्या तुला ह्याच्यासाठी फोन केला होता की आपल्या इथे स्वयंभू जे गणपतीपुळ्याला मंदिर आहे तर मी म्हणत होते की आपण दोघीजणी तिथे जाऊन मस्त फिरून येऊ या का

हां मी माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला सांगते सो रविवारी मला सुट्टी असते तर आपण त्या दिवशी जाऊ शकतो तिकडे आपण मग दर्शन पहिला दर्शन घेऊ आणि नंतर मग समुद्रकिनाऱ्यावरती फेरफटका मारू आणि नंतर मग संध्याकाळी आपण घरी येऊ रिटन हां चालेल यासाठी आपण म माझी गाडी घेऊया की आपण बसने जाऊ जाऊया मला वाटतं की मी माझी गाडी घेऊन आली तर आपण दोन सीट्स जाऊ शकतो म्हणजे आपल्याला बससाठी वाटही बघावी लागणार नाही आणि आपण आपला प्रवास पण जरा सोयीचा जाईल आपण हवं तिथे थांबू शकतो हिंडू शकतो कारण तिथे जाताना खूप सारे समुद्रकिनारे खूप सारे छान छान समुद्रकिनारे आहे तर आपण तिथे थांबू शकतो थोडा वेळ घालवू शकतो मी म्हणत होती सकाळी आपण मी सात वाजता निघाली तर तुझ्या इथे साडेसातपर्यंत पोचेन जर तिक तू साडेसातला तुमच्या घराच्या बाहेर थांब मग आपण तिकडून डायरेक्ट पहिला देवाचं दर्शन घेऊ फुलं वगैरे घेऊन सर्व आणि त्यानंतर मग थोडावेळ मंदिरामध्ये शांत बसू आणि थोडा बीचवरती फेरफटका मारू किंवा तिथे साऱ्या एक मजा करण्यासाठी राईट्स आहेत पाण्यामध्ये तर आपण ते करू शकतो आणि नंतर तिथे एक वाजता महाप्रसाद असतो तर आपण मला वाटतं की तो घ्यावा की खूप वर्षं झाली की मी तो महाप्रसाद घेतला नाही आहे तर ते आपण घेऊ परत त्याच्यानंतर घरी येताना घरच्यांसाठी प्रसाद घेऊ तिथे जो लाडू फेमस आहे तो आपण घेऊ आणि ते झालं की नंतर बाहेर येऊन आपण मग हॉटेलमध्ये हवं तर कायतरी नाश्ता करू आणि परत एकदा फिर फेरफटका मारू आणि गाडी घेऊन मग काय खरेदी करायची असेल तर करू आणि रिटर्न घरी येऊ हां मला पण नक्की माहीत नाही तुला माहिती आहे का त्याबद्दल काय ठीक आहे चालेल हां चालेल तर आपण मग मी तुला दिनांक सांगेन कधी जायचं ते अच्छा ठीक आहे चला हां बाय हो लवकरच भेटू हां